रेडिओ स्टेशनवरील माझा आवडता कार्यक्रम जो आहे सदाबहार नगमे हा खूप चांगला कार्यक्रम आहे जो मी लहानपणापासून ऐकत आलेलो आहे त्याच्यामध्ये आपल्याला नवीन जुने विविध प्रकारचे गाणे जे आहेत ते ऐकायला मिळतात आणि ऐकून खूप चांगलं वाटतं सध्या जर टी वीवर बघायला गेलं तर मला इंडियन आयडल सारेगामापा सारेगामापा लिटल चॅम्प्स इत्यादी कार्यक्रम आवडतात त्याच्यामध्ये देशातील विविध भागातून चांगले चांगले कलावंत आपली कला सादर करतात ऐकताना खूप चांगलं वाटतं आणि त्या व्यतिरिक्त आपल्याला अजून त्यामधून काय शिकता येईल असे वेगवेगळे विचार आपण त्या माध्यमातनं करत असतो